कथा कादंबऱ्यांमध्ये अनेक पात्रे व प्रसंग समाविष्ट असतात ही पात्रे व प्रसंग जिवंत वाटावेत यासाठी लेखकाचा व्यासंग व अनुभव मोठा असावा लागतो कथेतील पात्रांशी लेखक समरस झाल्याशिवाय व कथेमधील प्रत्येक वर्णिलेल्या प्रसंगांच्या वेळी तो त्या त्या पात्रांसोबत उपस्थित नसेल तर तो प्रसंग पात्रांमधील संवाद व ती पात्रे पाहिजे तशी विकसित होऊ शकणार नाहीत कथा कादंबऱ्या या दोन प्रकारे लिहिल्या जातात काही पूर्णपणे काल्पनिक असतात तर काही सत्य घटनांवर आधारित असतात काहीही असले तरी लेखकाकडे लिखाण करण्यासाठी पात्रामधील समर्पक संवाद व प्रसंग वर्णन करण्यासाठी माफक कल्पनाशक्ती असायलाच हवी असते त्याशिवाय ती कथा कादंबरी वाचकाच्या मनाला भावणारच नाही व त्या लेखकालाही समाजात हवी तशी प्रसिद्धी मानमरातब मिळणार नाही